धावायला सुरू केल्यानंतर मला माझ्या प्रकृतीत खूप काही फरक जाणवला जेव्हा मागच्या मागीलवर्षी मी सतत तीन महिने धावायला जात होतो सकाळी तर मला खूप काही फरक माझ्या शरीरामध्ये जाणवला तर त्यामध्ये मला माझ्या मला दमाचा प्रॉब्लम होता तर तो पण मला आता कमी झालेला असं वाटत आहे माझ्या अंदर हिमोग्लोबीनची पण कमतरता होती ती पण आता मी टेस्ट केली तर ती पण काही फारशी नाही आहे माझ्या रक्ताचा जो फ्लो आहे तो पण सतत वेगाने चालू आहे मी मागील वर्षीपण ब्लड डोनेट पण केलं होतं आणि या धावल्याने काय होते की आपल्या अंदर जो रक्ताचा जो फ्लो राहते तो खूप वेगाने वाढतो आणि शरीरामध्ये सगळ्या अवय अवयवांमध्ये रक्त पोचतो तर धावण्याच्या पण खूप काही फायदे असतात तर मला वाटते सगळ्यांना धावायला पाहिजे आणि मला अजून एक असा फरक जाणवला की आपला जो फोकस आहे तो पण वाढतो आपण श अभ्यासामध्ये पण आपला मन लागतो कोणत्याही परीक्षेमध्ये पण आपण आपला चांगला अभ्यास करू शकतो नियमित अभ्यास करू शकतो आणि मेन म्हणजे नियमित अभ्यास करण्याचा साराव लागतो धावण्याने कसं आहे की आपलं शरीर मजबूत बनतो आपण कोणत्याही कामात चपळ आणि वेगवान बनू शकतो असं माझं म मत आहे तर सगळ्यांना धावायला पाहिजे रोज सतत काही नाही पण तीस मिनिटं तरी धावायला पाहिजे कारण की धावण्याने शरीर पण खूप चांगलं राहते असं माझं मत आहे